रत्नाप्रभा मोटर्समध्ये कॉल लागला का सर नमस्कार सर एक आपल्याला ब फोर व्हीलर गाडी घ्यायची आहे मी द किमान तिच्यात सात सीटं बसले पाहिजे अशी इनवा का बर त्याच्याच फीचर्स काय आहे चांगले

बॉडीमध्ये का काही डिस्काउंट वगैरे नाही का कॅश घेतली की गुढीपाडव्याला ऑफर आहे का बरं बरं चालेल आणि डाऊन पेमेंटवर जर घ्यायची असली तर हो का बरं बरं तर आपलं लो लोकेशन काय पुणे का गाडीमध्ये कोणते कोणते कलर आहे आपल्या लो सिल्वर नाही भेटणार का गाडीमध्ये एयरबॅग आहे का त ब ए सी वगैरे आहे का ॲक्शिसाईजमध्ये काय काय देतात ॲक्शिसाईजमध्ये बरं बरं हा हो परवा दिवशी येतो हो